शास्त्रीय संगीत शास्त्रीय संगीत म्हणजे भारताचं भारतामध्ये सर्वात प्राचीन असं संगीत आहे त्या संगीतामध्ये पूर्ण विश्व सामावलेलं आहे संगीत हे एक खूप पॉवरफुल इरा ज्याला म्हणतात ते भारताचं संगीत आहेच क्लासिकल संगीत ज्याला आपण म्हणू शकतो क्लासिकल संगीतामध्ये वाद्य सुद्धा येतात गायनं सुद्धा येतात वेगवेगळे राग सुद्धा येतात त्याच्यामध्ये वाद्याची जर आपण चर्चा केली तर वाद्य म्हणजे हार्मोनियम असेल तबला असेल वीणा असेल किंवा सितार असेल किंवा अनेक प्रकारचे जे आपल्याला सुद्धा नाव सुद्धा माहिती नाहीत अशा प्रकारचे सुद्धा काही वाद्य आहेत वेगवेगळे राग आहेत असं म्हणतात की मेघ राग हा जो राग आहे तो म्हटल्यानंतर तानसेनजीने तो म्हटला होता आणि अक्षरशः पाऊस पडला होता सांगण्याचा तात्पर्य एवढंच की रागामध्ये संगीतामध्ये फार अशी मोठी प्रचंड शक्ती आहे एक प्रकारची जी साधना म्हणू शकतो तीच क्लासिकल संगीत आहे शास्त्रीय संगीत क्लासिकल संगीत हे भारताला लागलेली एक सुंदर दे देणगी आहे देणगी पाहून इतर राष्ट्रांना इतर स्थळांना इतर देशांना नक्कीच हेवा वाटतो शास्त्रीय संगीतांमध्ये महाराष्ट्र वेगवेगळे घराणे आहेत बनारस घराणा असेल किराणा घराणा असेल वेगवेगळे घराणे आहेत आणि अशा या घराण्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या गोष्टींनी वेगवेगळ्या प्रकाराचे राग पद्धतीचे शिक्षण शिकवलेले जातात आणि हो नक्कीच या ठिकाणी अनेक प्रकारचं जे संगीत असतं त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं संगीतामध्ये जर आपण विचार केला तर संगीत हे माणसाच्या आत्म्याला एक प्रकारची शांती देण्यासाठीच असतं संगीतांके संगीत शास्त्रीय संगीत म्हटल्यानंतर फार काही मॅजिकल गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडू शकतात निगेटिव्ह थॉट्स निगेटिव्ह पॉईंट्स निगेटिव्ह ऑल नि नेगेटिव एनर्जी ही निघून जाते इतकी ताकद या शास्त्रीय संगीतामध्ये आहे या शास्त्रीय संगीताची ओळख म्हणजेच भारताची ओळख असंही काही जण म्हणतात शास्त्रीय संगीताला फार मोठे गुरू लाभलेले आहेत अनेक प्रकारचे पट्टशिष्य महाशिष्य झालेलेत जे जगाच्या पाठीवरती ज्यांनी नाव गाजवलं व भारतरत्न पटकावला जसं की भारतरत्न भिमसेनजी जोशी असतील भारतरत्न ल लता मंगेशकर असतील हे सर्व काही संगीतांमुळेच आपल्या भारत महाराष्ट्र भारताला ओळख करून देणारे व्यक्तिमत्व घडलेले आहेत नक्कीच शास्त्रीय संगीत इतकं मोठं क्षेत्र आहे इतकी मोठी साधनं आहे तर याला रियाजसु द्धा मोठा लागतो तर महान रियाज करणे आणि महान बनणे इतकं सोपं सूत्र या शास्त्रीय संगीताचं आहे आणि हे कोणीही करू शकतं फक्त ते करण्यासाठीची जी जिज्ञासूवृत्ती आहे चिक चिकाटी आहे ती आपल्यामध्ये लागते आणि नक्कीच शास्त्रीय संगीत हे आपल्याला जीवनाला कलाटणी देणारं ठरू शकतं